हॅलो मी कॅब बूक केलेली आहे खूप वेळ झाला मी इथे देव ना देवदत्तनगरच्या कॉर्नरवर उभी आहे मला अर्जंटमध्ये दवाखान्यात नागपूरला जायचे आहे तुम्ही अजूनपर्यंत कॅब पाठवलेली नाही आहे इतका वेळ काय काम कशामुळं लागत आहे आणि तुम्ही मला फोन पण केलेला नाही आहे तर मग अजून किती वेळ लागेल तुमची कॅब यायला मी उन्हातान्हात इथे अशीच उभी आहे माझ्याजवळ पाणी नाही आहे खाण्याला नाही आहे एक दीड तास मला होऊन गेलेला आहे इथे थांबून तर अजून किती वेळ लागतील तुम्हाला हे तुम्ही मला फोन करून सांगा तुम्ही तुम्ही कळवलं सुद्धा नाही आणि मी फक्त तुमची वाटच पाहत आहे की केव्हा येता कारण मला अर्जंट नागपूरला दवाखान्यामध्ये जायचंय